हॅलो हां तू कालची मॅच बघितली का हो बरोबर हो त्याची ती सिनेमा मीसुद्धा बघितली आहे मला सुद्धा हो हो मला सुद्धा त्यात खूपच असं हास्यास्पद वाटलं आहे आणि भूलभुलैया हो गं मग आता मी तर पिच्चरसुद्धा बघते पण काल मी असं सा बसली होती तर मी मॅच बघत होती तर मला विराट कोहली बॅटिंग करताना दिसला तो एवढा छान खेळला मी तुला काय सांगू त्यांची काल हो

बरं काही हरकत नाही अजून सांग कुठली कुठली अजून बघितले तू सिनेमा हां हां हां हो

हो अगं मी आता तुला प्राजक्ता कोळी माहिती आहे का प्राजक्ता कोळी ती आता तिची एक मूव्ही आली आहे त्याच्यात तिने खूप छान काम केलं आहे त्याच्यात वरुण धवन सुद्धा आहे नाही मला प्राजक्ता कोळीच म्हणायचं आहे बरं ती मिसमॅचमध्ये सुद्धा आली होती म्हणून मला वाटलं तू बघितलं असणार चल ठीक आहे मग अगं ती काय नाही तिने आता एक मूवी मध्ये आली आहे ती वरुण धवन आणि कियारा अडवाणी पण आहे त्याच्यात अनिल कपूरसुद्धा आहे तर मला त्याच्यात हो हो नाही नाही त्याच्यात सुद्धा तिने खूप छान काम केलं आहे बरं बघते नाही ती मूव्हीच आहे सिनेमाच आहे तो आता एक म्हणजे साधारण पाच महिने झाले असतील पाच सहा महिने त्या मूव्हीला येऊन हो प्राईमवर आहे ॲमेझॉन प्राईमवर ठीक आहे बाय